तर मला आकर्षित करणारा एक तारा म्हणजे तो आहे सूर्य आता आकर्षित करण करण्याची त्याचे भरपूर सारे कारण आहे एकतर तो आपलं जे सौरमंडळ आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा तारा तोच आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी जसे बघितले तर एक आगीचा गोळा म्हणून तो आहे आणि त्याच्यामधून काही अशी ओम् असे आवाज तिथून येत असतात असे ओम् नावाचा जो आवाज राहतो तो कसं सतत असं कंटिन्यू तिथून चालत राहतं आता ते कशामुळे येतं ते तर स्पष्ट झालं नाही अजून पन जशी जशी मी त्याच्यावर हळूहळू करत रिसर्च करत आहो तर मला असं खूप जास्त त्याच्यामध्ये इंट्रेस्ट वाढायला लागला आणि फक्त एक तारा पूर्ण सौरमंडळामध्ये जेवढे ग्रह आहेत त्यांना प्रकाशित करू शकतो आणि जे आपली सौर रचना आहे ते प्रत्येक असं सूर्याभोवती अवतीभवती जे आपले सर्व ग्रह घुमत आहेत ते कसं मला खूप जास्त असे आकर्षित करणारी गोष्ट वाटते म्हणून सूर्य हा माझा सर्वात आवडता तारा आहे